ॲमेझॉन वरून मी अमेरिकन डायमंड नेकलेस ऑर्डर केला होता पंदरा दिवस आधी आनी तो नेकलेस जसा मी पाहाला होता फोटोमधे सेम तसाच मिळालेला आहे आनी त्याचे जे डायमंड वगेरे आहे त्याची जे लूक जो आहे नेकलेसचा तो जसा दाखवला होता तसाच आहे शायनिंग वगेरे येव्हढी आहे त्यामधे की म्हणजे मी सांगू शकत नाही एकदमच खुपच शायनिंग मारतात ते जे डायमंड आहे त्याचा मधले खुपच शायनिंग मारतात आनी मला ती कमी प्राइज मधे पण ती उपलब्ध झालेली आहे त्यामुळे मी ॲमेझॉनचे खुप अ धन्यवाद मानते आनी मी तेच्यानंतर दोन दिवसांनी कानातले सुध्दा ऑर्डर केले होते अमेरिन डायमंडचे ते पण जशे होते तशेच निगालेले आहेत शायनिंग वगेरे जशी आहे त्याची पुर्न तशीच आहे म्हणजे अंधारामधे आपण घातले ना तरी ते खुपच शायनिंग करतात ते हे इयरिंग्ज आनी नेकलेस त्यामुळे मी खुपंच आभारी आहे ॲमेझॉनची